हॅलो हॅलो अहो मी आ आजच मुंबईला आले तर त्या गाडीवाल्यानं गाडीवाला विचारतो ड्रायवर तर ते मला साऊथ बॉम्बे आणि मुंबई सबअर्बन मला ते काही कळत नाही काय सांगायचं न कसं काय हे करायचं बोला सांगा सांगा दक्षिण हां हां हां हो हो ऐकून माहीत आहे बोला बोला हां हां म्हणजे तो सगळा तिथून एरिया पूर्ण साऊथ बॉम्बे मग मग अच्छा आ मुंबई हां हां मलबार हिल वगैरे त्या साईडचा हां हां व्ही टी हां चर्चगेट हां

हां हां हां वस्त्या हां बोला हां ओपेरा हां ओपेरा हाऊस वगैरे सगळा बरोबर ऐकून सगळं हां

दक्षिण मुंबई ओके ओके आ उच्च हां हां हां हां आणि मुंबई सबअर्बन म्हणजे अच्छा अच्छा हां हां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

अच्छा म्हणजे त्या साईडची जी आहे ती बॉम्बे बोलतात साऊथ बॉम्बे म्हणजे मुंबई साऊथ मुंबई आणि मुंबई सबअर्बन म्हणजे सायनच्या या साईडचं एरिया अच्छा म्हणजे हा फरक आहे दोघांमध्ये हां मग मग मला तसं त्याला ते सांगावं लागेल आणखी काही माहिती आहे तर मला सांगा म्हणजे मी तसं त्याला व्यवस्थित सांगते ड्रायवरला मग तो मला घेऊन जाईल

हा तो पूर्ण पत्ता हां हां हा पूर्ण पत्ता हां हां पूर्ण पत्ता हो हो

हो हो हो बरोबर

अच्छा अच्छा हां हां हां

म्हणजे मुलुंडपर्यंत मुलुंडपर्यंत मुलुंडपर्यंत त्या एरियात कुठेही हां बरं बरं क लक्षात आलं माझ्या ओके ओके हां ओके थँक्यू थँक्यू बरं ओके थँक्यू थँक्यू